हॅलो हॅलो रोहिणी काय करत आहे अच्छा झालं का जेवण माझं पण झालं आता एक न्यू मूव्ही रिलीज झाली आहे काकण बघितली का गं तू हो तीच हा खूप छान आहे हा लव्ह स्टोरी टाईप आहे ना ती हा हा त्यावरच डिपेंड आहे पण ती मूव्ही नाही गं मला फक्त मराठीच आवडतात हा बॉलिवूडच्या छान असतात हो ना बोर होतं आहे घरी हा हा ते पण आहे कोणती रडत हा हा बघितली आहे मी पण छान आहे ती ज्या ओल्ड आहेत त्या आवडतात विवाह हा नाही गं आता ऊन आहे इतकं उन्ह्याळ्याचं बाहेर नाही निघता येत हा संध्याकाळी वगैरे जाते बाहेर बॅडमिंटन वगैरे खेळायसाठी नाही आता व्हेकेशन चालू आहे सो बंदच आहे अभ्यास वगैरे हा हा ठीक आहे ओके बाय बाय